पशुपालनामध्ये शेतकऱ्यांना तर बऱ्याच काही अडचणी असतात कारण उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची अडचण पाण्याची अडचण आणि त्यात ते त्यात पावसाळ्यामध्ये तर सर्वात जास्त अडचण असते कारण की चिखल मग त्या डास माश्या या बहुत लईत चावतात न आणि दुधाच्या ढोरा तर सरासरी जास्तच चावतात कारण जनावरांना जर डास चावले तर जनावर बिमार पडतात आणि दूध पण काढू देत नाहीत त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सरासरी ह्या आजार लई असतो उन्हाळ्यामध्ये तर चाऱ्याचा आजार चारा चारा पाणी याची कमतरता पडते आणि पावसाळ्यामध्ये तर डासा डसणे रोग येणे असे असतात आणि जनावराची काळजी घेता घ्यायच्या बाबतीमध्ये म्हणलं तर जनावरांना आपण जर कुठं दूर गेला असेल तर शेजाऱ्यांना सांगतो आपण की आम्ही आज थोडं बाहेरगावी आलेलो आहे तरी आमच्या ढोरांना चारा पाणी करा आम्ही उद्याच्याला येणार आहे आणि प्राण्याबाबत जर काही वाईट घटना म्हणलं तर लंपीसारखा रोग येणे खुरी येणे जनावर बिमार पडणे मरण पावणे याच्यामध्ये असेच अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते कोणाची गाय मरणे कोणाची म्हैस मरणे त्याच्यामध्ये कोणी महागमौलीच्या गाई आणते म्हैशी आणतात आणि त्या मरण पावल्या तर शेतकऱ्यांचे बरेच सारे नुकसान होते कोणी कोणी प ऐंशी हजाराची म्हैस आणते कोणी एक लाखाची म्हैस आणते त्यांना जर काही समजा बा काही बाधा झाल्या तर त्या मरण पावतात आणि शेतकऱ्यांचे बरेच सारे असे एक लाख दीड लाख अशा नुकसानीची भरपाई होते